चालतं हो झालं नं कामं वगैरे बसून आहे हो आजपासूनच ट्युशनला पण सुट्ट्या लागल्या

हो का सांगते ना किती पाहुणे हो तरी तीनला ग्लास पण वगैरे लागेल तीनच ग्लासेचं पुरण वगैरे लागेल म्हटलं तीन ग्लास मोजून डाळ घ्यायची ते स्वच्छ धुवून टाकायची आणि कुकरमध्ये ते डाळ धुतलेली टाकून द्यायची आणि चाराक गडवे पाणी टाकायचं त्याच्यामध्ये

चार शिट्ट्या होऊ द्यायच्या शिजवून घ्यायचे तुझ्या इच्छेनुसार टाकले तरी चालेल नाही टाकले तरी चालेल आणि त्याला नाही का चार शिट्ट्या होऊ द्यायचे ते झालं का कुकर थंडा होऊ द्यायचा थंडा झाला की डाळ शिजली की नाही तसं पाहायचं दाबून नाही मिक्सरमधून नाही काढली तर चालते त्याच्यामध्ये नाही का साखर टाकायची या असं चमच्यानं वगैरे असं घोटून टाकायचं आणि परत गॅसवर ठेवून द्यायची आणि त्याला चांगलं कढू द्यायचं ग चिकटतं ते पर्यंत हो आणि चिकट झाल्यावर जायफळ वेलची वगैरे टाकायची त्याच्यामध्ये अन् मग त्याला ए ना मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि माहिती आहे का त्याला नाही का मैदा किंवा मग कणिक चांगली भिजवून ठेवायची आधी दहा पंधरा मिनटं आधी भिजवून ठेवली की मग ते पुरण आहे ना आपलं घट्ट ते त्या चपातीमध्ये भरायचं त्याला तव्यावर तुपामध्ये त्याला हे करून टाकायचं तळून टाकायचं

आणि

हो ठीक आहे ना ठीक आहे नाही आज सुट्ट्या लागल्या ठीक आहे